भारतात सर्वा भारतात सर्वात लोकप्रिय असा खेळला जाणारा म्हणजे अगदी गल्लीबोळात खेळाला जाणारा खेळ म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे क्रिकेट आहे हे जे त्याची सुरवात खूप आधी झाली आहे तसा तो भारतामध्ये खूप प्रचलित आहे म्हणजे क्रिकेट हा खेळ भारतात ठिकठिकाणी खेळाला जातो इव्हन आम्ही पण सगळे कॉलेजमध्ये कॉलेज वगैरे झाल्यावर क्रिकेट हा खेळ खेळतो तर भारतातील लोकप्रिय खेळांमध्ये हा क्रिकेट हा खेळ एक येतो आणि त तसंच बघायला गेलं तर क्रिकेटर्स खूप आहेत आपले सगळे स्टार आहेत खरे हिरो तर तेच आहेत ज्यांनी मध्येच भारत वर्ल्डकप जिंकला तर त्यातले असे नावं म्हणजे रोहित शर्मा विराट कोहली सचिन तेंडुलकर तर लिजेंडच आहे त्यामध्ये तो तर काय वादच नाही एम एस धोनी आहे एम एस धोनीची तर कहाणी खूप आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे तिकीट कलेक्टर ते क एक बेस्ट खेळा खेळाडूपर्यंतचा प्रवास हा एम एस धोनीचा आहे तर मला असं वाटतं हे सगळे रिअल्स हिरोज आहेत आपल्या देशामध्ये ठीक आहे